हॅलो रोहित बोल का फोन केलास अरे तू त आजारी होतास ना आता बरा आहेस का मी तर कितीदा सांगते तुला मी जे सांगते डॉक्टर जे सांगतात ते डायट एकदम स्ट्रिक्टली फॉलो करत जा तुझी रोग प्रतिकारक शक्ती त्याने वाढेल आणि तू आजारी नाही पडणार मी सांगते ते ऐक अरे हे कडधान्य भाजीपाला हिरव्या भाज्या याच्यात खूप शक्ती असते हे खाल्ल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते हो न्यूट्रिशन वॅल्यू बघूनच तू बाहेरचे फ बाहेरून आणलेले पदार्थ खात जा कळलं का आणि आयुर्वेदिक ब्रँड्स मी काही सांगते तेही ट्राय कर औषधी वणस्पती असतात त्यात त्या रोज घेतल्या म्हणजे तुझी रोग प्रतिकारक शक्ती वाढेल आणि ओमेगा थ्री हो हे डॉक्टरनी पण सांगितलेलं दिसतं आहे तुला हो तेही महत्त्वाचं आहे हं आणि फळे रोज एक तरी फळ खायचंच ते म्हणत ना सफरचंद जो खातो त्याच्यापासून डॉक्टर दूर पळतात तर तूही खात जा रोज एक फळ खायचं कोणतंही ओके आणि हे फॉलो कर आता म्हणजे तू एकदम तंदुरुस्त होशील चल आता बाय ठेवते मी हं माझा ऐक जरा आणि बाय